मी एक नवीन स्मार्टफोन ऑनलाईन मागवला आहे आता दोन दिवस होऊन गेलेले आहेत परंतु अद्याप मला माझा स्मार्टफोन ऑनलाईन पद्धतीनं मिळालेला नाही काय नक्की अडचण आहे ते बघण्यासाठी ज्या कुरियर सेवेनं मला हा स्मार्टफोन मिळणार आहे त्याच्या संकेतस्थळावर मी गेलो आणि स्मार्टफोनची डिलिव्हरी स्थिती तपासायची आहे त्यासाठी त्याचं आत्ताचं लोकेशन स्मार्टफोनची स्थिती काय आहे हे बघण्यासाठी मी विशिष्ट ऑप्शन प्रेस केला आणि त्यामध्ये मला हा जो काही स्मार्टफोन आहे त्याच्या वाहतुकीची प्रगती काय आहे हे दिसत आहे मला त्याच्यावर दिसत आहे की फोर्टी एट आवर्समध्ये मला माझा स्मार्टफोन माझ्या दिलेल्या पत्त्यावर मिळणार आहे आणि त्याच्यावर ही आजची विशिष्ट तारीख पण दाखवली जाते आहे हरकत नाही आज संध्याकाळपर्यंत मला हा स्मार्टफोन माझ्या ताब्यात मिळतो आहे का होम डिलिव्हरी स्वरूपात ते बघणार आहे आणि समजा नाही मिळाला तर मी पुन्हा एकदा ऑनलाईन स्थिती चेक करणार आहे किंवा ज्या कुरियर सेवेनं मला हा पाठवलेला आहे त्या कुरियर सेवेच्या साताऱ्यातील ऑफिसवर फोन करून मी चौकशी करणार आहे माझे डिटेल्स त्यांना दिल्यानंतर कुरियर सेवेचे कर्मचारी माझ्या डिटेल्स प्रमाणं त्यांच्याकडं स्मार्टफोन आलेला आहे का आणि तो केव्हा वितरित केला जाणार आहे याबद्दलचे डिटेल्स मला देऊ शकतील आणि त्यानुसार मी कार्यवाही करणार आहे